हा तिथलाच नंबर आहे का ओके ओके कुठून बोलता आपण ओके ओके ओके ओके त्या संदर्भात तुम्ही प्रत्यक्षात येऊन माहिती घेतली तर ठीक राहील किंवा मी थोडीशी माहिती देतो तुम्हाला तो जो कार्यकाल असा असतो नाही का तो सात वर्षापर्यंत असतो आणि आश्रमामध्ये त्याच्याबद्दल वेगवेगळ्या पूजा अर्पण केल्या जातात खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी भेट देत असतात आश्रमाला आणि आपण त्या पद्धतीनं वेगवेगळ्या बाबी लक्षात घेऊन त्याची पूजा अर्चा करत राहत असतो तुमचा कार्यकाल हा बघावा लागेल का हा किती वर्षापासून सुरू आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला त्या पद्धतीची वेगवेगळी माहिती दिली जाईल आणि तुम्हाला दिवस तुम्ही त्या ठिकाणावरून जवळच्या एखाद्या मारुती मंदिरामध्ये दररोज जाण्याचा प्रयत्न करा दररोज जर शक्य नसेल तर मिनिमम शनिवारी जाऊन त्या ठिकाणी शनिदेवाची किंवा मारुतीची पूजा करा यामध्ये तुम्हाला थोडासा तुमच्या नक्कीच परिणाम जाणवेल तुम्हाला किंवा त्या ठिकाणी जाऊन उडीद आणि मीठ असे अर्पण क करा आणि त्याची पूजा अर्चा करा हो आमचा आश्रम हे जे आहे ना ते उस्मानाबाद शहरापासून बारा ते तेरा किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्षात येऊन भेट देऊ शकता येडशी या ठिकाणी घाटामध्ये आमचं आश्रम आहे तुम्ही येडशीमध्ये आल्यानंतर आपल्या आश्रमाचा पत्ता सांगितल्यानंतर रिक्षा तुम्हाला सत्तर ते ऐंशी रुपयामध्ये आश्रमामध्ये सोडेल